हॅलो नर्मदा हॉटेल मला ऑर्डर करायची आहे चायनिजमधे तर त्यासाठी मला एक नूडल्स एक व्हेज मंचूरियन आणि एक फ्राइड राइस हे सर्व वन वन प्लेट पॅक करून पाठवा आणि माझा ॲड्रेस आहे सहकार विद्यामंदिर आउटसाइड क्वाटर विद्यानगरी फ्लॅट नंबर टू झीरो फोर